जसं आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो तर जे स्वयंपाक झाल्यानंतर आपण आपले जो सिलेंडर राहते समजून जायचं की एल पी जी सिलेंडर राहते आणखी एल पी जी सिलेंडर आपण खालून स्वयंपाकानंतर खालून बंद करणे खूप गरजेचे असते कारण की अगर त्या गॅसमधनं जर लीकेज वगैरे झाला तर ते आपल्याला चेक करावं लागते अगर चेक नाही केला तर ते गॅस पूर्ण घर भर फैलते आणखी अगर खूप जास्त गॅस निघाला तर आपण सिलें गॅस चालू केला आणखी माचीस जाळला तर ब्लास्ट ब्लास्टही होऊ शकते म्हणून आपल्याला ते नेहमी नेहमी बघायला पाहिजे की गॅस खालून बंद आहे की नाही आहे त्या त्याच्या जी वायर राहते पाईप राहते त्यामध्ये काही लीकेज तर नाही आहे म्हणून आपला चेक करणे खूप जास्त गरजेचे असते आणि असेच असेच काही छोटे छोटे आपला सुरक्षा घेणे आणखी त्याबद्दल खबरदारी घ्याय घेणे आपल्या आजूबाजूच्या लोकाला किंवा आपल्या घरच्या लोकाला क ते सांगायला पाहिजे